विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असतात त्यामध्ये मला माहीत असलेल्या ज्या शिष्यवृत्ती आहेत ते मी संस्कृत विषयाशी संदर्भात असलेली त्याची माहिती सांगतो राष्ट्रीय संस्कृत संस्थान ही जी संस्था आहे ती संस्था संस्कृत विषय घेऊन आठवीपासून ते पुढे पदवीला पदव्युत्तर विभागापर्यंत ज्यांनी संस्कृत ठेवलं आहे त्या संस्कृत विषयाबरोबरच ज्याचे मार्क्स किंवा जे गुण प्राप्त केलेले आहेत ते त्याने चांगले चांगल्या गुणवत्तेत ठेवलेले आहेत अशांना म्हणजे सत्तरपेक्षा सत्तर टक्केपेक्षा जास्त असतील तर त्यांना राष्ट्रीय संस्कृत संस्थान शिष्यवृत्ती देते आणि त्याची एक ठराविक रक्कम असते ती मिळते ही राष्ट्रीय संस्कृत संस्थानची शिष्यवृत्तीची योजना त्याबरोबरच भारत सरकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्या शिष्यवृत्तींमध्ये सरकारकडून जे वेगवेगळ्या विविध जाती प्रजातींमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्या त्यांना जात प्रमाणपत्राच्याद्वारे वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळतात त्याबरोबरच विद्यार्थिनींसाठी काही योजना तर विद्यार्थिनींना देखील स्कॉलरशिप मिळतात विद्यार्थिनींनी नी जर एज्युके शिक्षण घेण्यासाठी जसं की उच्च शिक्षामध्ये त्या घेत असतील शिक्षण घेत असतील तर त्यांना तिथे स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती ही दिली जाते त्यासाठी त्यांनी उत्तम मार्क्स उत्तम गुण प्राप्त करून जास्तीत जास्त मार्क मिळाले असतील तर अशा प्रथम येणाऱ्या द्वितीय येणाऱ्या त्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातात